मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात म्हणजेच निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात राहत असल्यामुळे विविध ठिकाणी पर्यटनासाठी फिरण्याची माझी खूप इच्छा आहे त्याचप्रमाणे मला बायकिंगचा खूप मोठा नाद आहे म्हणूनच मी माझ्या मित्रांसोबत बायकिंग करत अख्खा सिंधुदुर्ग पालथा घालण्याची माझी खूप इच्छा आहे खरं तर सुरवातीला मला खूप कमी ठिकाणं माहीत होती परंतु आजकाल यूट्यूबच्या माध्यमातून व्लॉग पाहता पाहता नव्याने काही पर्यटन स्थळांची ओळख झाली त्यापैकीच देवबाग मालवणमधील बीच येथे वॉटर स्पोर्ट्स सुद्धा आहेत त्यानंतर रॉक गार्डन चिवला बीच तारकर्ली बीच मालवणमधील या बीचेसवर मासेमारी विक्री तसेच लिलाव देखील होत असतो देवगडमधील कोकण काशी म्हणजेच शंभू महादेवाचं कुणकेश्वर मंदिर या मंदिराच्या शेजारी असलेला समुद्र किनारा मंदिराच्या सौंदर्याला अधिक आकर्षित करत असतो त्याचप्रमाणे तारामुंबरी बीचच्या बाजूला पवनचक्क्या देखील पाहायला मिळतात यासोबतच कणकवलीच्या भालचंद्र बाबांचा मठ हरकुळ बुदृक मुरे डोंगरे हे हे देखील शंभू महादेवाचं कणकवली तालुक्यातील अलौकिक सौंदर्य लाभलेलं एकशे तीन पायऱ्यांचं मंदिर आहे बायकिंग करता करता या सर्व स्थळांना भेट देण्याची माझी खूप तीव्र इच्छा आहे धन्यवाद